माझे आवडते अवतरण तर पहिले अवतरणच आहे ते यामुळं आवडते कारण त्याच्यामध्ये सगळं स्टोरी वगैरे त्यांनी स्थापित केलेली आहे तर त्याच्यामध्ये खूप सारे म्हणजे एलिमेंट्स जे आहेत जे आपल्याला सुरुवातीला एकदम अति प्रत्येकाची असं कुठून आलेले आहेत प्रत्येक कॅरेक्टर्स त्यांची ओरिजिन स्टोरी काय आहे म्हणजे हे सगळं पाहायला मिळतं त्यामुळं ते फेवरेट अवतरण असते आणि त्या म्हणजे कुठल्याही पुस्तकाचे पहिले अवतरण हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळं मला खूप महत्त्वाचे वाटते आणि असं त्या अवतरणावरती मूव्हीज पण बनलेले आहेत पुस्तकाचे म्हणजे फिल्म ॲडॅप्टेशन पण खूप सारं झालेलं आहे तर ते महत्त्वाचं वाटतं आणि